आमच्या गावात एखाद्याला जर कुचरां चावला तर आम्ही पहिलं त्यारा एका ठिकाणी शांतपणे बसवतो मग त्या लागलेल्या जेव्हा जिथं कुत्रं चावलं आहे तिथं एक ओल्या कपड्याने साफ करतात मग त्याच्यावर पट्टी मारतात जर आम्हाला डेटॉल शक्य असलं तर आम्ही डेटल टाकतो त्यात साफ करत एकदम बारकाईने जे काही खन लागले असेल कुत्र्याचे ते साफ करण्याचे प्रयत्न करतात मग पट्टी मारतात किंवा एक साडी फाडून ते पायाला गुंडवतात मग ज्यार ज्याला कुत्रं चावलं आहे त्याला जास्त त्रास होत असेल तर त्याला दवाखान्यात नेतात तिथं डॉक्टर त्याला हिशोबाने त्याचा उपचार करतात आणि हे उपचार त्याला वेळनवेरी आम्ही जर डॉक्टर म्हटले जसं की तीन दिवस आणि मग रोज तीन दिवसात आम्ही डॉक्टरांना दाखवतो मग डॉक्टर जा त्याचा जे इलाज आहे ते करतात आणि त्याला बरं वाटलंच परा जेव्हापर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत घरीच आराम करायला सांगतात त्याला त्रास न हो याचा आम्ही खूप प्रयत्न करतात आणि पट्टी बदलत असतात